नमस्कार मी गौरव भंडारे मी ॲमेझॉनवरून एक ब्लूतूथ मागवले होते ते मला वेळेत प्राप्त झाले आहे आणि खूप छान अशी सेवा मला आपल्या माध्यमातून उपलब्ध झाली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आशा करतो की या पुढे आपण मला अशा पद्धतीची सेवा प्रदान कराल धन्यवाद